टीव्हीवरचे आवडते कार्यक्रम म्हटलं तर मला सगळ्यात जास्त आवडता शो म्हणजे माझा तारक मेहता का उल्टा चष्मा मी तो शो लहानपणापासून पाहत आली आहे आणि मला तो फार आवडते तो शो असा आहे की लहान पासून तर मोठ्यांपर्यंत कोणी पण पाहू शकते त्याच्यामध्ये असं काहीच नाही आणि तो इतका रिॲलेटी शो आहे की खूपच आणि त्याच्यामध्ये रिअल दाखवते खूप सगळं आणि मला तोवाला शो म्हणून फार आवडतात आणि मग माझं तो आवडती शो आहे तारक मेहता का उल्टा चश तो शो मी कॉलेजमध्ये सुद्धा पाहत असतो आणि मला तो खूपच आवडतात मी जेवताना नेहमीच तो शो पाहत असते आणि मी तो शो कधीच मिस नसते करत पण मला त्याचे ओल्ड एपिसोड आवडत होते आता न्यू जे आहेत ते आवडत नाही पण मला तो आवडते हलकी आणखी पण खूप सगळे शो आहे नाटक विनोदी ते पण मला आवडतात पण मला सगळ्यात जास्त आवडतीचा म्हटलंत तर मला आहे तारक मेहता का उल्टा चष्मा आणि तो इतके सगळेजणं पाहत असतात की खूप सगळे माझ्या क्लासमधले तर सगळ्यात जास्त तो शो पाहत असतात खूप जास्त म्हणून मला खूप आवडते शो